भारतीय संस्कृती ही विविधतेत एकता आहे या ठिकाणी भरपूर संस्कृती आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत परंतु लव परंतु या आदानप्रदनामध्ये मराठी माणूस कुठेही गेला तरी आपला संवाद तू मराठी भाषेतूनच करत असतो मराठी भाषा ही संस्कृतनंतर खूप मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी आणि फक्त ळ हे अक्षर मराठी भाषेत असणारीच मराठी भाषा आहे आणि समाजामध्ये मराठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावते असं मला वाटते